हो मी खाद्यपदार्थासाठी एखाद्या ठिकाणी काय बऱ्याच ठिकाणी प्रवास केलेला आहे तेथील विशिष्ट विशेष खाद्यपदार्थ खाण्यासाठी मी वेगळ्यावेगळ्या ठिकाणी प्रवास केला आहे पण जर खरं सांगायला गेलं तरं एक विशेष खाद्यपदार्थ आहे तो खाण्यासाठी मी माझ्याच गावाला प्रवास केला आहे कारण मी खोलीवर राहतो आणि खानावळीचं जेवण खाऊन जर कंटाळा आला तर महिन्यातून एकदा मी माझ्याच गावी जातो त्यामुळे आणि तिथं गेले तर विशेष खाद्यपदार्थ म्हटलं तर चकल्या चकल्या खाण्यासाठी मी खास खास प्रवास करून माझ्या गावी जातो मला चकल्या भरपूर आवडतात आणि चकल्या म्हणाल तर एकदम खमंग चवदार चविष्ट स्वादिष्ट सगळ्या प्रकारच्या चकल्या तिथे असतात त्यामुळे मी माझ्याच गावाला मी खाद्यपदार्थ खाण्यासाठी जास्त प्रवास करतो आणि जर म्हणाल तर इथल्या इथेच जर खाद्यपदार्थ खायचे झाले तर मी ज्या ठिकाणी विशेष खाद्यपदार्थ असतात जे माझ्या आवडीचे आहेत व्यवस्थित एक आरोग्यदायी खाद्य खाद्यपदार्थ आहेत त्या ठिकाणी मी माझा प्रवास करतो आणि मला खाद्यपदार्थ खाण्यासाठी प्रवास केल्याला खूप आवडतो आणि मी काही काही ठिकाणी तर चालत सुद्धा जातो पळतसुद्धा जातो